वाचण्यामध्ये भाषिक ज्ञान खूपच महत्वाचं असतं कारण मुळातच आपण एखादी गोष्ट वाचत असतो मग ती कथा असू दे कादंबरी असू दे किंवा अभ्यासाचा एखादा विषय असू दे हे तुम्ही वाचत असताना या ठिकाणी तुम्हाला त्यातले शब्द त्यातल्या संकल्पना त्यातल्या संज्ञा या जर माहीत नसतील समजत नसतील त्याचे अर्थ मग ते पारिभाषिक शब्द असतील किंवा बोलीभाषेतले असतील हे दोन्हीही माहीत असणं गरजेचं असतं कारण त्याशिवाय तुम्ही वाचत असलेला आशय तुम्हाला समजतच नाही आणि त्याच्यामुळं त्या भाषेचं भाषिक ज्ञान मग ते स्थानिक भाषेतलं असू दे किंवा प्रमाणभाषेतलं असू दे या दोन्हीही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्या पेशात आहात जर तुम्ही शिक्षकी पेशात असाल तर तुम्हाला तर याची फारच गरज आहे आणि तुम्ही जर एखादा व्यवसाय करत असाल तर व्यवसायाशी संबंधित जे जे काही पारिभाषिक शब्द असतील किंवा त्या स्थानिक भाषेतले शब्द असतील तेही त्या व्यवसाय करणाऱ्याला माहीत हवेतच आणि म्हणूनच भाषेचं वाचताना भाषिक ज्ञान हे फार महत्वाचं आहे मग साधं साधं मग तुम्हाला एस टीवरचे पाट्या म्हणा दुकानावरच्या पाट्या म्हणा किंवा जाहिराती असतील किंवा आपण ज्या परिसरात वावरतो तिथं जी भाषा वापरली जाते आणि त्या भाषेमधलेसुद्धा काही वेगळे शब्द हे जे आहेत हे तिथं आपण जर राहत असू तर ते आपल्याला वापरावे लागणार आहेत आणि त्याचे त्यामुळं तिथले अर्थ जे आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे कारण आ असं जर माहीत नसेल तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो आपल्याबद्दल गैरसमज हा होऊ शकतो त्यामुळे वाचण्यामध्ये आपल्याला हेही शब्द माहीत हवे कारण स्थानिक भाषेतलंसुद्धा साहित्य असतं आणि हे साहित्य वाचत असताना आपल्याला ते विवक्षित शब्द माहीत असणं फार गरजेचं आहे